आमच्या भागातीलच नाही तर भरपूर म्हणजे पूर्ण राज्यातील पूर्ण देशातील जेवढे पण नेते आहे ते खूप सारे विषय मांडतात आणि राजकीय पक्ष ओळखीचे राजकीय प्रश्न असणारे आमच्याकडे भा ज प आ प आम आदमी पार्टी काँग्रेस काही की काँग्रेसनं तेवढं काही केलं नाही काँग्रेसनं केलं पण तेवढं जेवढं पाहिजे तेवढं केलं नाही पण जे जास्तीत जास्त केलं ते भा ज पनी खूप सारे फायदे केले त्यांनी कसं काय फायद्यांमध्ये कॅम्प दोन हजारच्या नोटा बंद केल्या एक फा एक चांगली गोष्ट केली ती भाजपने म्हणजे ती जी काश्मीरचा मुद्दा आपल्याकडे वापस आणला ती नी आपल्याला जो फायदा झाला आहे त्यामुळे तो एक राज्य वाढलं आपल्याकडे आणि आपले लोक आपल्याकडे आले हां आणि सांगायचं झालं माझ्या भागातले ते खूप सारे वादे करतात की बुवा रस्ता बांधू चांगला बांधू असा बांधू तसा बांधू तुम्हाला इतकं एज्युकेशन देऊ तुम्हाला फ्री म्हणजे बेरोजगारी भत्ता देऊ बेरोजगाऱ्याचं चांगलं करू एकही चांगला फायदा नाही मंत्री बोलतात तसे नसतात मंत्र्यांचं बोलणं आणि बरोबर वागणं हे पूर्ण अपोझिट असतं म्हणून मंत्र्यांवर राजकीय पक्षांवर एक इतकुसाही विचार विश्वास ठेवायचं नाही फायदा तर काहीच झाला नाही नुकसानंच नुकसान आहे त्यांचे